हॅलो तृप्ती गोखले बोलत आहेत ना मला ऋचा लेले यांनी नंबर दिलेला तुमचा करिअर काउन्सिलिंगसाठी विचारायला तर माझं आत्ताच बारावी झालं आहे मॅम आणि आट आर्ट्समधून केलं आहे मी कारण मला लिट्रेचरची वगैरे आवड आहे आणि मला सायन्स किंवा कॉमर्समधून करायचं नव्हतं त्यामुळे आणि कुठल्या तरी भाषेच्या विषयामधून काही तरी करावं पुढे किंवा नाटक आपलं लेखन या बाबत असं काही तरी करावं अशी माझी इच्छा आहे तर मग त्या बाबतीत तुमचं काही मार्गदर्शन मिळू शकेल का मला म्हणजे महाराष्ट्रात कुठे काय हां हां

हां

अच्छा हां

होय

हो

हां

साधारण कुठल्या शहराबद्दल म्हणजे असं म्हणजे तुम्ही जास्त रेकमेंड कराल की बरेच शहर आहे हां

हो हो हो हो काही हरकत नही तुम्ही कोणत्या वेळेत असता मॅडम ऑफिसला म्हणजे तसं सांगा आणि किती दिवस असता विकडेजमध्ये हो हो चालेल हरकत नाही चालेल चालेल थँक्यू बाय